हॅलो प्रकाश वस्त्र भांडार का हां मी अस्मिता इनामदार बोलते आहे गेल्या आठवड्यात आपण लग्नाचा बस्ता बांधला होता बघा तुमच्या दुकानातून जरा त्याबद्दल बोलायचं आहे नाही नाही नाही नाही तक्रार काही नाही हो उलट चांगला अभिप्राय देण्यासाठीच मी फोन केला आहे तुम्हाला जवळजवळ बावीस साड्या आहेरासाठी आणि चार ते पाच शर्ट पीस आणि चार ते पाच पॅन्ट पीस असेच्या काही आम्ही बस्ता बांधला होता तो इतका चांगला निघाला की सगळ्यांनी आम्हाला खूपच नावाजले आणि इतक्या साड्या इतक्या त्याचं क्वालिटी त्याचा पोत त्याचा रंग आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्यांनी किंमत विचारल्यावर मी किंमत सांगितल्यावर त्यांचा विश्वासच बसेना की इतक्या स्वस्त आणि इतक्या मस्त साऱ्या कशा काय तुला मिळाल्या कुठे मिळाल्या मी मात्र अभिमानाने तुमच्या दुकानाचं नाव सांगितलं आहे बरं का आणि खरोखरच म्हणजे मला ही मनापासून वाटते की तुम्ही जो आम्हाला माल दिला आहेत तो सगळ्याच दृष्टीने चांगल्या क्वालिटीचाच होता त्याचं रंग पोत आणि किमती या तिन्हीचाही छानपैकी मेळ तुम्ही घालून आम्हाला लग्नाचा बस्ता बांधायला मदत केली त्याबद्दल धन्यवाद